टाकाऊ वस्तूंपासून काही गोष्टी मी करते मला शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याच्या विशेष आवडत नाही त्यामुळे मला बागकामाची खूप आवड असल्यामुळे छोट्या छोट्या प्लास्टिकच्या जेवढ्या येणाऱ्या बॉक्सेस किंवा हे असतात त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित भोक करून किंवा त्याला पोतं गुंडाळून त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपं लावायची काही गोष्टी तयार करून कोणाला तरी प्रेझेंट द्यायच्या आणि शोभेच्यासाठी घरामध्ये लावण्यासाठी झाडं लावायची अशा प्रकारे टाकाऊ गोष्टींचा पुष्कळ उपयोग करते कदाचित आमच्या वयाच्या लोकांना वस्तू टाकण्याचे फारशी सवय नव्हती त्यामुळे हे याची आवड पहिल्यापासून आहे नंतर कलेच्या बाबतीमध्ये असं आहे की मी मला ड्रॉईंगच्या परीक्षा झाल्यामुळे मला आर्ट आणि पेंटिंग वगैरे ह्याच्यामध्ये खूप आवड आहे आणि हस्तकलेच्या बाबतीमध्ये पण मी छोटी छोटी पेंटिंग करून ती ग्रीटिंग म्हणून दे दे देणे अशा प्रकारची अशा प्रकारे मी करतेच घरातही पेंटिंग्स लावते रु नंतर छोटे रुमाल एम्ब्रॉयडरी करून देणे कुशन्स शिवणे कुशन्स एम्ब्रॉयडरी करून पेंटिंग करून गिफ्ट म्हणून देणे असं घर सजवण्याचं प्रकार मी करते मला आवड आहे ती ओरिगामीची आणि ओरिगामीच्या कल्पनेवरून त्यातल्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या बॉक्सेस तयार करणे त्या बॉक्सेसमध्ये गिफ्ट म्हणून काहीतरी खाऊ देणे संक्रांतीच्या वेळेला त्याच्यामध्ये हलवा देणे असं त्या ओरिगमीच्या बॉक्सेस छोट्या छोट्या करून आणि त्या पण कॅलेंडरच्या जाड कागदाच्या करायच्या म्हणजे त्या पॅलेंडरचे कागद हे जाड असतात आणि फेकण्याच्या पेक्षा त्याचा बॉक्स केलं आणि त्याच्यामध्ये जर तो वापरला तर तो जास्त उपयोगी पडतो आणि ह्या ओरिगमी या कलेचा मला सगळ्यात जास्त उपयोग झाला मी स्किजोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन या संस्थेमध्ये गेली दहा पंधरा वर्ष ॲज अ व्हॉलेंटिअर काम करते मी त्या कल्पनेवरून ओरीगामच्या ज्या वेगवेगळ्या फॉर्म्स आणि वस्तू तयारतात त्याच्यापासून मी आकाशकंदील तयार केले सुरुवातीला मी ते आकाशकंदील माझ्या सगळ्या नातेवाईकांना आणि लहान मुलांना गिफ्ट म्हणून दिले आणि ते तशाच प्रकारचे वेगळे असे आकाश कंदील हे मी त्या संस्थेमधल्या स्किजोफ्रेक त्यांना आम्ही शुभार्थी म्हणतो त्यांना मी करायला शिकवले आणि आश्चर्य म्हणजे त्याच्यातल्या अनेक मुलंही खूप हुशार असतात आणि ते ओरिगमी पण चांगलं करतात त्यांना येतं आणि तसे आम्ही बरेचसे आकाश कंदील तयार करून एका एक्झिबिशनमध्ये आम्ही ते ठेवले आणि विकले होते आणि आता तसे करून आम्ही संस्थेमधला हॉल दिवाळीच्या वेळेस सजवणे किंवा गणपतीच्या वेळेस त्याच्यातल्या वस्तू वापरून गणेश जी गणेश पूजेच्यासाठी आरास तयार करणे अशा बऱ्याच गोष्टी मी स्वतः करते आणि बागकामाची तर आवड आहेच त्याच्यासाठी पोती जी असतात त्याच्या बॅग्स करून त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं लावायची आणि ती यूज अँड थ्रो टाईप असतात त्यामुळे सीझनल जर झाडं त्याच्यामध्ये लावली तर तो त्या सीझन पुरता तिचा उपयोग होतो आणि नंतर जरी ते पोतं आपल्याला काढून टाकावं लागलं तरी त्याचं विशेष फरक पडत नाही आणि तो कांदा किंवा जे काय ती वस्तू असेल ती आपल्याला पुन्हा दुसऱ्या सीझनसाठी वापरायला सांभाळून ठेवता येते विविध अशा गोष्टी मला वापरण्याची खूप आवड आहे आणि त्या पुष्कळशा गोष्टींचा उपयोग मी हा संस्थेमधल्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांच्याकडून करून घेण्यासाठी केलेल्या आहेत